हॅलो मॅडम

कशाची हा हां हां मिळू शकते ना लोन तुमा मिळू शकते ना लोन तुम्हाला तुम्हाला आम्ही द दोन लाखापासून तर पाच लाखापर्यंत सहा लाखापर्यंत लोन देऊ शकतो तुमचं जरा जर व्यवहार वगैरे क्लियर असला आम्ही तुम्हाला जास्त पण लोन देऊ शकतो

त्याला व्याज आम्ही सबसिडी आणि ते तसा बारा टक्के पडीन आणि सबसिडी तुम्हाला पस्तीस पस्तीस टक्के सबसिडी भेटीन त्याचं वर्षाचं दोन लाखाला तुम्हाला सबसिडी भेटीन ना पस्तीसशे रुपये हा लोन देऊ शकतो ना आम्ही तुमचं जरा जर लोन वगैरे सगळं क्लियर असलं तर आम्ही तुम्हाला जास्त पण देऊ शकतो धंद्यासाठी देऊ शकतो आम्ही कोणची तुम्ही कोणता बिझनेस करू शकता क दूध डेयरी टाकू शकता कोणता व्यवसाय कधी कापडाचा व्यापार करू शकता हा कमी कमी कमी व्याज आहे हा हा हा हा नमस्कार थँक्यू मॅडम